अगं माझं हे भांडं तेलकट झालं आहे मी काय करते आता गरम पाणी करते आता आधी पुसून घेते याला टिशू पेपरने गरम पाणी करते आणि गरम पाण्याने ते स्वच्छ थोडंसं धुवून घेते नंतर मग विम लिक्विड वापरून याला स्वच्छ घासणीने घासून काढते